पुण्यामध्ये पावसाळ्यात तुम्ही येऊ शकता फिरायला खूप छान निसर्ग सौंदर्य असलेलं ताम्हिणी घाट आहे लोणावळा आहे माळशेज घाट आहे तर ह्या सगळ्या घाटांमधून नुसतं तुम्ही ट्रॅव्हल जरी केलं तरी खूप छान निसर्ग सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल लोणावळा खंडाळा ही तर खूपच फेमस हिल स्टेशन्स पण आहेत महाबळेश्वर आहे तिथे पावसाळ्यामध्ये तुम्ही गेलात तर अक्षरशः धुकं असतं रस्त्यावर ढग उतरलेल्या असतात काही काही सीझनमध्ये तर तुम्हाला तिथे एक वेगळीच अनुभूती येते त्याच्यानंतर पुण्याचं फेमस म्हणजे गणेशोत्सव आहे तेव्हा तुम्ही वेगवेगळी गणपती मंडळं त्यांचे देखावे त्याच्यातून आलेलं तुम्हाला समाज प्रबोधन हे सुद्धा बघायला मिळतं गणेशोत्सवाची शेवटच्या दिवशी सांगता असते तेव्हा जी मिरवणूक असते पुण्याची ती खूप फेमस आहे आणि खूप बघण्यासारखी आहे सगळा लोकांचा उत्साह जल्लोष हा त्या एका मिरवणुकीतून तुम्हाला बघायला मिळतो आणि अक्षरशः म्हणजे लोकांच्या डोळ्यात पाणी येतं गणपतीला विसर्जन करताना तर हे सगळं बघण्यासारखं आहे नक्कीच